मला सर्वात आधी फुलांचे झाडं लावायला आवडेल आणि माझ्याकडे ती फुलांचे झाडे मी आत्तापर्यंत खूप लावलेले आहेत माझ्याकडे गुलाबाचं झाड आहे माझ्याकडे मोगऱ्याचं आहे जास्वंदाचं आहे मला जास्त करून तर मोगऱ्याचं झाडं आणि गुलाबाचं झाड खूप आवडतात कारण की मोगऱ्याचा जो सुगंध असतो ना तो अख्ख्या घरात पसरलेला असतो आणि त्याच्यानी कसं आपलं फुलांकडे बगून आपलं एक मन प्रसन्न पण होतं ते रंगबिरंगी फुलं इतके आकर्षित असतात की असं वाटतं की त्यांनाच बघत राहावं त्याच्यामुळे ते अवतीभवती फिरणारे ते फुलपाकरू ते त्याच्या अजून उठून दिसणार ते आपल्या अंगणालासुद्धा शोभा देतात आणि जे बाकीचे जे माझ्याकडे फुलाचे झाडं आहेत ना आणि मी जितकं होईल ना तितकं माझ्या अंगणात फुलांची झाडं लावते आणि ते कसं ना की ते एक प्रकारे आपल्याला म्हणजे असं बाहेरून पण फुलं आणायला हे नाही की आपण घरच्या घरीच आपले स्वत चे फूल लावून ते मोगऱ्याने आपण स्वत हून गजरा तयार करून स्वत लाच वापरू शकतो मग असं होणार नाही की आपल्याला सारखं बाजारात जावं आणि ते सगळं घेऊन यावं तरी कसं घरात असल्याने कसं ते फुलांचं कसं आपण कितीतरी आपण आपण गुलाबाने रोज वॉटर बनवू शकतो नॅचरली आपल्याला मार्केटमधून ते आणायला पण नाही लागणार ते कसं नॅचरली आपण घरात तयार करू शकतो ते बाहेरून कसं बनवलेलं असेल किती मी मिसळून तर ते काही नाही आणि कसं बोलतात ना ते एकतर एक प्रकारे आपल्याला फुलांपासून शहद पण भेटतं कितीतरी म्हणजे असे फुलपाखरू मधमाशी ते झाडांजवळ फिरतात अवतीभवती तर त्याने अजून ते खुलून दिसतं आणि शोभून पण वाटतं